ब्रम्हांडाचा आपण साधे माणसं काय विचार करू शकतो बापा आभाळात ढगं येत्यात काळंही दिसते निळंही दिसते आभाळा आकाशात कोण त्याचा अंदाज धरू शकते पाणी पडते आकाशात त्याचा अंदाजच घेणं होत नाही आकाशाचा कोण विजाही चमकते धनुष्यबाणही निघते आणि र विमानंही जातात सर्व जातात आकाशाच्या कोण हे घेणार आहे एवढा प्रमाण आकाश रात्रीचंच चांगलं दिसते चांदण्या दिसते विमानं जातात हे दिसतात असं शांत वातावरण राहते आकाशाचं हवा सुटते आणि आकाशात असं वाटतंय की पाहतच राहा आभाळाला आकाश पयते सरी पुरतं ईस पयते वर आभाळाला पाहिलं की असं वाटते पाहतंच रहावं